मला पूजा करायला खूप आवडते त्यामुळे मनाला खूप समाधान मिळतं प्रत्यक्ष देवाची पूजा केल्यामुळे मला खूप समाधान वाटतं आनंद मिळतो देवाची प्रत्यक्ष मूर्ती दिसते त्यामुळे तिचे पाय पादसेवन त्याला अलंंकार घालणे कपडे घालणे आणि त्याला सजवणे मला खूपच आवडते त्यामुळे मला पूजा करणे अतिशय आवडते तिचे हार घालणे गंध लावणे टिळा लावणे असे विविध प्रकार मला करता येतात व माझ्या बाळकृष्णाला माझ्या आंबाबाईला मला खूप छान प्रकारे सजवता येते म्हणून मला पूजा करताना खूप आवडतं